माझं लहानपण कोकणामध्ये गेलं माझ्या आज्जीच्या घराबोती भरपूर जागा होती आणि माझ्या आजीला स्वतःला बागकामाची खूप आवड होती ती कुठून कुठून मिळतील तिथून शेजाऱ्यापाजाऱ्यांकडनं किंवा कुठे गावाला गेली आणि वेगळ्या प्रकारचं कुठलंही तिला झाड दिसलं की त्या ते त्याची फा फांदी आणून बिया आणून त्या रुजवून त्या लावायची आणि तिला फुलझाडं लावण्याची खूप आवड होती त्यामुळे आज्जीच्या घराच्या संपूर्ण आवारामध्ये जाई जुई मोगरा अशी सगळी सुगंधी फुलांची अनंत मंदार जास्वंद भरपूर होता प्रकार प्रकार होते जास्वंदाचे त्यानंतर पेरूचं झाड होतं जांब जो कोकणामध्ये मिळतो त्याचं झाड होतं आंबा आणि फणस हे तर होतेच होते नारळाची झाडं होती म्हणजे जांभळाचं झाड होतं त्यामुळे भरपूर आजीच्या घराभोवती भरपूर झाडी होती झाडं झु झुडपं होती आणि त्याचा आनंद काय असतो बागकामाचा हे मला तेव्हाच लहानपणापासनं माहिती होतं मग त्यानंतर जेव्हा मी शहरामध्ये आले राहायला त्या वेळी मात्र घराभोवती काही फार मोठी जागा नव्हती आणि गच्चीमध्येच फक्त माझ्या जागा होती घराच्या पण आता गच्चीमध्ये खूप जड काही मला ठेवणं शक्य नव्हतं वस्तू त्यामुळे मग मी थोडीशी साशंक होते की मला कशी बाग बागकाम करता येईल पण मग त्यात त्यालासुद्धा आज्जीनीच मला तोडगा सुचवला माझ्या की तू असं का नाही करत की पा कुंड्यांमध्ये पालापाचोळा भर त्याच्यामध्ये थोडीशी माती घाल आणि तू झाडं लाव त्याच्यामुळे तुला पाणी पण कमी लागेल आणि तुला हवी ती झाडं लावता येतील मग असं करता करता हळूहळू माझ्या आईलासुद्धा बागकामाची खूप आवड होती त्यामुळं आई माझ्या तळघरातच आई राहायचे आणि वर मी राहायचे त्यामुळे आईनी जी काय थोडीफार तिच्या घ अंगणासमोर झाडं होती तिथे लावली होती मग तिची आवड बघून आणि तिच्या झाडांच्या प्रती ते जे काही प्रेम असतं ते बघूनही मला उ स्फूर्ती मिळाली मग मी हळूहळू लावायला लागले झाडं आणि मग सुरुवातीला काही झाडं जगली नाहीत तेव्हा खूप वाईट वाटलं पण मग नंतर जेव्हा एक एक त्यातली खूबी जाणं जाणायला माहिती व्हायला लागली तसं तसं मग मी लावत गेले झाडं आणि नवीन झाड जेव्हा आपण लावतो फांदी लावतो त्या वेळेला त्याला नुसता एक छोटासा कोंब जरी आला तरी प्रचंड आनंद मिळतो आणि मग तीच माझ्यासाठी पुढचं झाड लावण्यासाठीचं प्रोत्साहन असतं खरं तर एक झाड जगलं की दुसरं लावावं असं वाटतं आणि मग आता आलेल्या झाडांपैकी माझ्याकडे देशी गुलाब आहे तर त्या देशी गुलाबाची मी अनेक रोपं तयार करते जास्वंद आहे त्याची अनेक रोपं तयार करते कुठून मिळतील तिथून मग कोणीतरी मला म्हणतं की अगं हे का नाही झाड लावलंस सासूबाई म्हणाल्या की आपल्याकडे याचं का झाड नाही आहे गुलबक्षीचं झाड लाव मग त्या म्हणाल्या की जास्वंदाचं हा रंग की मग ती झाडं मी आणून लावते मुलगा माझा गायला लागला तर त्याला कोणीतरी सांगितलं होतं की गुंजपाला खा त्यानी तुझा आवाज चांगला होईल मग मी गुंजपाल्या कुठेही पानवाल्याकडे मिळतो पण मी म्हटलं ते का झाड आपल्याकडे असू नये मं मी गुंजपाल्याचा वेल आणून लावला असं करत करत अनेक झाडं माझ्याकडे वाढत गेली मग मी आंबा पेरू चिकू फण फणसाचं झाड आता माझ्याकडे वाढतं आहे त्यानंतर पपयांची झाडं आहेत पारीजातक आहे आणि ही सुगंधी फुलं जाईजुईचे वेल आहे ज्यानी रात्रीच्या वेळेला सगळा परिसर इतका छान सुगंधी होऊन जातो की ती आणि मी मला असं एक लक्षात आलंय की तुम्ही निसर्गाला जेवढं द्याल निसर्ग भरभरून त्याची परतफेड करतो आणि ते प्रेम जे असतं निसर्गाबरोबरचं आपलं जे प्रेम असतं ते बा त्याची काही तुलना इतर कशाशी होऊ नाही शकत तुमच्या कितीही मनामध्ये अडचणी असोत काहीही असो तुम्ही बागेबरोबर काम बागा बागेमध्ये काम केलंत झाडांच्या बरोबर तुम्ही थोडा वेळ घालवलात की तुमचं मन अगदी शांत होऊन जातं तर हे पण एक प्रोत्साहन आहे हिरवेगार परिसर आपला असणं हे किती आनंददायी हे अनुभवलं की मग ते आण अधिक अधिक तसंच करण्यासाठी अधिकधिक प्रोत्साहन मिळत जातं आणि छान वाटतं